हॅलो हॅलो हां बोला

हां पण तुम्हाला कुठे पाठवायचे आहे तुम्ही कुठे राहता हां

हां हां हां

हो हां हां आमच्याकडे मार्चमध्ये जो आंबा येतो ना त्याची जरा किंमत जास्त असते प्राईस त्याची आणि तुम्हाला जर पेटीवरती तुम्हाला आम्ही पाठवणार मार्चमध्ये एक चार डझनची तुम्ही पेटी घेतलात तर चार डझनच्या पेटीला आमच्याकडे पाच ते सहा हजार रुपये रेट असतो चार डझनच्या पेटीला मार्चमध्ये फुल तयार असतो आंबा पण त्याच्यामध्ये कसं होतं रेट का होते त्याच्यामुळे जास्त तर आंबा कमी असतो त्यावेळी म्हणून ते आंबा महाग असतो असं ते तुम्हाला जर जास्त रेटामध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही मे महिन्यामध्ये तुम्हाला रेट कमीमध्ये आणि आंबा जास्त मिळू शकतो असं हां पण होलसेलने तुम्ही जास्त रेटने घेतला तर आम्ही तुम्हाला शेकड्यावरती पण आंबा देऊ असं शेकडा रेट जो हां किलोचा भेटतो पण तुम्हाला किलचा आंबा मार्च एप्रिलला मिळू शकत नाही मेमध्येच मिळणार कारण ते म कसं मा मेमध्ये जास्त आंबा असतो तर किलोचा रेट पण आमच्याकडे पन्नास साठ असा असतो किलो एक किलोच्यामध्ये ते तुम्हाला मे महिन्यात मिळू शकतो आणि एप्रिलला तुम्हाला जशी पेटी पाहिजे तसे आम्ही तुम्हाला पेट्या आम्ही पाठवू शकतो असं आणि तुम्ही तुम्हाला

ना नाही नाही ऑक्टोबर आणि डिसेंबरला आमच्याकडे हापूस आंबा शक्यतो नाही कदाचित एखादी पेटी झाली तर असं होऊ शकतं पण त्यावेळी नाही सीजन आपलं फेब्रुवारी महिन्यापासूनच सुरू होता आंबा हापुसचा आणि तुम्हाला त्यावेळी ते जूनपर्यंत जून एंडिंगपर्यंत आंबा असतो आमच्याकडे हां तुम्हाला जे पाहिजे किती होलसेलने तसं म्हणजे आम्ही देऊ शकतो तुम्हाला कितीही पेट्या पाठवू शकतं पाहिजे ते आम्ही देऊ शकतो तुम्हाला असं आणि डिसे बदलतो आंब्याचा तुम्हाला आमरस पण आमच्याकडे डिसेंबर नोवेंबरला आमरस आम्ही तयार करतो ते आम्ही तुम्हाला पाठवू शकतो असं हां हां ओके हां तेच

आम्ही ट्रॅवल्सने किंवा ट्रान्सपोर्टने पाठवतो जे ट्रान्सपोर्ट असतात आपले जागृती किंवा इतर कुठे ट्रान्सपोर्ट असेल ना तर आम्ही तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवर आम्ही पाठवू शकतो तुम्हाला घरपोच येऊ शकतो आंबा तिथे आणि तुम्हाला किती पेट्या पाहिजे चार डझनची चार डझनचा रेट वेगळा असतो पाच डझनची पेटीचा वेगळा असतो सहा डझनचं वेगळा असतो असे याच्यामध्ये ते चार डझनमध्ये मोठा साईज येतो आंबा खूप पाच डझनमध्ये त्याच्या खाली मिडीयम साईज आणि सहा डझनमध्ये छोटं फळ येतं असं अशा मा स्वरूपात तुम्हाला हां हां आंबा मिळू शकते तुम्हाला तिथे मी तुम्हाला ग हो हो चालेल चालेल चालेल हो ओ ओके बाय